योगसाधना ही सुरुवात करायला कुठले असे विशिष्ट वय नसते तरी पण मुलांना लहान सात व सात आठ वर्षापासून सुरुवात केली तर खूप चांगले असते योगसाधनेमुळे एकतर माणसाचा श्वासावर त्याच्या एक कंट्रोल राहतो त्याच्यामुळे श्वासामुळे खूप बरेचसे आजार असतात जे होत असतात ते पण खूप दूर होतात परत माणसाची किंवा मुलाची किंवा आप त्या वैयक्तिक माणसाची बॉडी ही लवचिक होते ती कुठल्याही रोगाला लढण्यास खूप मजबूत होते योग हे प्राचीन कालापासूनच आहे आता जर बाहेरच्या लोकांनी जसे बाहेरच्या परदेशातनं आणलेली जिम पद्धत आहे तर ही जिम पद्धत फक्त माणसाला असे फुलवते किंवा त्याची बॉडी बनवून दाखवते पण माणूस आतून कमकुवत असतो किंवा लगेच आजारी पडणारा असतो जे जिम करणारा माणूस असतो तो जास्त वर्षं जगत नाही पण योग करणारा माणूस असतो हा शंभर शंभर किंवा त्याच्याहून अधिक वर्षे जगतो कारण योग आपले भारतीय एन्शंट लोकांनी ती जशी सुरुवात केलेल्या तशी पद्धती त्यांका माहीत होतं त्यांना माहीत होतं की कुठली नाडी क कशी काम करते यानुसार त्यांनी तसे ते व्यायाम व आसन ठरवले आहेत